आम्ही मागच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये सहलीला गेलो होतो आणि ह्या सहलीचं सगळ्यांनी मिळून नियोजन केलं होतं मी माझे मिस्टर माझी मुलं या सगळ्यांनी आम्ही ठरवलं की आम्ही ह्यावेळेस कोल्हापूरला बे कोल्हापूरला महालक्ष्मीला त्याच्यानंतर नरसोबाची वाडी औदुंबर अली त्याच्यानंतर पुढे मुंबईला मुंबईजवळ अलिबाग इमॅजिका या ठिकाणी जाणार आहोत तेव्हा मुलांनी नियोजन केले की जाताना आई हे करायचं आहे आणि आपल्याला असं असं जायचं आहे त्यानंतर आम्ही निघाल्यानंतर सुरुवातीला आम्ही ह्या अलिबागला गेलो अलिबागला गेल्यानंतर आम्ही तिथे मुक्काम केला आणि अशा वेळेस मग आम्ही बीच त्यानंतर मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बीचवर गेलो बीचवर गुला गेल्यानंतर मुलांना खूप आनंद झाला कारण त्यांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून रोज शाळा त्याच्यानंतर ट्यूशन असतं आहे या सगळ्यातून थोडासा निवांत वेळ मिळाला त्यानंतर पाण्यात गेल्यानंतर त्यांना उत्साहाला उधाण आलं होतं त्यानंतर वेगवेगळे प त्यांना तिथं गेल्यानंतर पाण्यात खेळताना वेगवेगळे फोटो काढताना खूप मजा आली आणि मुलांसोबत संवादही खूप छान झाला त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हालाही खूप आनंद झाला त्यानंतर आम्ही नरसोबाच्या वाडीला तिथून निघालो नरसोबाच्या वाडीला प्रत्यक्ष दत् श्रीदत्तांच्या दत्तगुरू आहेत त्याचं मंदिर आहे तिथे गेल्यानंतर एक नदी वाहते आहे सुंदर असं मंदिर आहे हे दृश्य बघून मा डोळे भरून आले त्यानंतर संध्याकाळी तिथे छबिना असतो तो असं ती स छबिन्याची मिरवणूक पाहिली आम्ही आणि तिथे मुलांनाही खूप छान वाटलं मग तिथे गेल्यानंतर आम्ही दर्शन झाल्यानंतर आम्ही औदुंबर या ठिकाणी गेलो औदुंबर पण खूप छान आहे श्री दत्तगुरूंचंच ठिकाण आहे आणि त्याच्यानंतर आम्ही तिथले दर्शन घेतल्यानंतर आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं महालक्ष्मी मंदिर खूप छान आहे आणि तिथे दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही अलिबागला अलिबागच्या जवळ जे लो लोणावळा आहे तिथे गेलो तिथे इमे इमॅजिका या ठिकाणी आम्ही भेट दिली आणि तिथे मुलांनी खूप खूप खूप छान मजा केली